भारतीय शिक्षण व्यवस्था ही सर्वसमावेशक आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारची आव्हाने आहेत त्यापैकी पालकांचं आपल्या पाल्यांप्रति असलेली अनभिज्ञता विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कल त्याचप्रमाणे आजच्या या तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगती विद्यार्थ्यांचा जास्तीचा मोबाईल वापर दूरध्वनीचा वापर लॅपटॉप टीव्ही मोबाईल याचा सातत्याने होणारा उपयोग यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहे